महाराष्ट्राम राज्यामध्ये जवळपास अनेक प्रेक्षणीय ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्याबद्दल त्यापैकी मी वर्धेतील ठिकाणांबद्दल बोलतो आहे की वर्धेमध्ये जेव्हा आपण बघतो सेवाग्राम पूर्वीचं शेगाव सेवाग्रामला महात्मा गांधी हे एकोणीशे छत्तीसपासून वास्तव्यास होते सेवाग्रामला जवळपास बापूकुटी आहे तिथेच सेवाग्राम लगत पवनार हे शहर आहे पवनार हे गाव जवळपास दहा वर्ष वाकाटक घरण्याची राजधानी राहिलेली आहे आणि गोंड राज वंशाचीसुद्धा वीस वर्षापर्यंत पवनार शहर हे त्यांच्या ताब्यात असलेलं आहे त्यानंतर आचार्य विनोबा भावेंच्या वा वास्तव्यामुळे पवनार येथे ब्रह्म विद्या आश्रम स्थापन केलेलं आहे त्यानंतर जमुनालाल बजाज हे वर्धेचे असल्यामुळे आणि जमनालाल महा ब बजाज ह्यांचं वर्धेच्या वर्धेच्या विकासामध्ये ज खूप मोठं योगदान आपल्याला दिसून येतं तसेच त्यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा मोठं योगदान दिसून येतं या योगदानामध्ये महात्मा गांधींना वर्धेमध्ये आणले सोबतच महात्मा गांधी त्यांना आपली मानसपुत्र मानत होते वर्धेमध्ये जवळपास ऐतिहासिक ठिकाणांचा विचार केला तर मगन संग्रहालय आहे पवनार आश्रम आहे बापूकुटी आहे यासारखे ठिकाणंही आपल्या दिसून येते गोपुरी आहे शांतीस्तूप आहे लेप्रुसी फाऊं फाऊंडेशनचा जुना दवाखाना आहे अशी विविध ठिकाणी वर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात जसं ब्रिटिशांचं जुनं हेडक्वॉटर आपल्याला कौठा इथे पाहायला मिळतं शकुंतला एक्सप्रेस जी चालायची तिचा चेही रूळ आपल्याला बघायला मिळतात पुलगाव इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेलं एक बुद्ध विहार जुनं आपल्याला बघायला मिळतं त्यांनी सेवाग्राम येथेही भेट दिलेचे आपल्याला दिसून येते चर्मालय आहे गोपुरी येथे ग्रामोद्योग आहे अशेसे वेगवेगळे ऐतिहासिक ठिकाणं आपल्याला वर्धा येथे बघायला मिळते महाराष्ट्राचा जर विचार केला तर औरंगाबाद इथे अजिंठा वेरूळ ले लेणी आहे बिबिका मकबरा आहे किल् देव देवगिरीचा किल्ला आहे असे वेगवेगळे ठिकाणं आपल्याला बघायला मिळते जसं रायगड आहे प्रतापगड आहे शिवनेरी आहे असे शिवकालीन शिवाजी महाराजात्याल त्या काळातील किल्ले आपल्याला बघायला मिळतात जर आपण चंद्रपूर या जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर या ठिकाणीही आपल्याला बौद्धकालीन विजासन लेणी आपल्याला बघायला मिळते सोबतच भटाळा आहे तेथे देव जे हेमाडपंथी शैलीचे शिव मंदिर आपल्याला बघायला मिळते भवानी मंदिर आहे अमरावतीचा विचार केला तर अंबा मंदिर आहे तिथे अंबिका मातेचं देवस्थान आपल्याला बघ तेही त्यालाही एक ऐतिहासिक महत्त्व लाभलेला आपल्याला दिसून येते वर्धेचा जर विचार केला जवळ एक केळझर नावाचं ठिकाण आहे ते जैन आणि बौद्ध परम परंपरेचे प्रतिक आपल्याला तिथे बघायला मिळते एक महाराष्ट्रातील अश विदर्भातील अष्टविनायकापैकी अष्टविनायकाचं एक देवस्थान जे पांडवानी स्थापन केलेलं ली गणेश मूर्ती आहे असं मानले जाते तेही ठिकाण आपल्याला केळझर इथे बघता येते